शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने खेळाला अनिवार्य करावे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खेळ हा अनिवार्य विषय बनवावा त्याशिवाय पायाभूत सुविधा पुरवणे म्हणजे प्रत्येक शाळेतू एक उपक उपक्रम आयोजित करावा ज्याने आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधा असल्याची खात्री करावी स्पोर्ट्स क्लब तयार करावेत प्रत्येक खेळासाठी क् स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्लब असावेत आणि बजेट वाढवावा खेळासाठी सरकारचे बजेट वाढवाय वाढवण्याची गरज आहे शाळेंना अनुदान द्यावे क्रीडेचे क्रीडासाठीचे पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदानाची गरज आहे विद्यापीठांना त्यांनी निधी द्यावा कारण क्रीडा क्रीडेचं क्रीडाविज्ञान आणि क्रीडाच्या वैद्यकीय पदवीचे प्रदान करण्यासाठी विद्यापीठांना निधी द्या द्या देण्याची गरज आहे स्पर्धांना प्रोत्साहन द्यावे युवा प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यात त्यांना पुरस्कृत करण्यासाठी सर्व स्तरांवर नियमित क्रीडा महोत्सव आणि स्पर्धांना प्रा प्रोत्साहन देण्याची गरज आहे पायाभूत सुविधांचे चा विकास करण्याची गरज आहे कारण पायाभूत सुविधा विकसित जर केल्यात तर त्यामुळे मुलांना खेळायला खेळाला ते करिअर बनवू शकतील आणि ते ते एक क करिअर म्हणून निवडू शकतील त्यांना समर्थन प्रदान करण्याची गरज आहे खेळामधे सहभागी होण्यासाठी आणि त्यांना अतिरिक्त समर्थन देण्यासाठी आवश्यक व्यवस्था त्या व्यवस्था करावी लागेल म म्हणजे सुरक्षिततेची किंवा सुनिश्चिती सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचं आहे कारण स्पर्धा खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करता जर केले तरच आपण म्हणू शकू की या मुलांना किंवा त्या किंवा मुलींना आपण एक बेटर स्पोर्ट्समन बनवू मुलींना एक वेगळे स्वतंत्र स्वतंत्र लॉकर रूम असले हवे असायला हवे आणि त्यात ते शौचालय किवा इतर काही ज्या सुविधा आहेत त्या कार्य कार्यरत हव्या महिला व्यवस्थापकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे